योगासनांकडे आवड म्हणून वळणारी मंडळी फार क्वचित आढळतात आरोग्याची निसर्गतःच देणगी मिळालेली असेल तर त्यात धन्यता मानून ते टिकवण्याचा प्रयत्न करणारे खूप कमी असतात तर मला असं वाटतं की शरीराचं व मनाचं आरोग्य राखणं आणि त्याच्यासाठी योग हा खूप महत्त्वाचा असा मार्ग आहे आपण नदीचे पाणी जसे खळाळत वाहते म्हणून ते स्वच्छ राहते साचलेले पाणी अस्वच्छ होत जाते तसेच आपल्या शरीर मनाचे शरीराचे आरोग्य टिकवायचे असेल तर शरीरातील प्राण हा वाहता असावा आणि आरोग्यही नदीसारखं वाहतं असावं आणि म्हणूनच योगाचा खूप मोठा फायदा होतो मुख्य म्हणजे तुमची मानसिकता खूप बदलत बदलते आणि तुमचा उत्साह वाढतो तसंच अनेक वर्ष योग साधना केली असेल तर मेंदू देखील आपला सजग तरतरीत राहतो कामाचा झपाटा वाढतो मनात अनावश्यक विचार येत नाहीत जे विचार करायचे तेच विचार येतात आणि त्याच्यावर आपण स्थिर राहतो म्हणजे कुठेही मनाची चंचलता दिसत नाही आणि आपला कामाचा वेग पण खूप वाढतो काहींना असं वाटतं की योगासने लहानपणापासून केली पाहिजेत ह्या वयात केली तरच त्याचा फायदा होतो आणि मग आयुष्यभर आरोग्य राहतं असं काही नाही आहे त्यामुळे तुमचा स्टॅमिना पण खूप वाढतो आणि तुमचा मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीतला कामाचा उत्साह वाढतो म्हणजे करायचं म्हणून काम असं केलं जात नाही आणि व नेहमीच त्याचं आता खूप श्रम करणारे लोक आहेत की त्यांना असं वाटते की मी एवढे श्रम करतो तर मला काय करायचं आहे मला कशाला पाहिजे योगा तर श्रम करणाऱ्यांना श्रमपरिहार म्हणून सुद्धा हा योगा उप उपयोगी ठरतो असं आपण म्हणतो की आराम करणाऱ्यांना क्रियाशील बनवणारा आणि बौद्धिक काम करणाऱ्यांना शांत करणारा असा हा योगा आहे असे योगाचे फायदे आहेत आणि नक्कीच तुमची प्रतिकारशक्ती वाढते मुख्य म्हणजे आहे तुमचं मन सजग राहतं आणि तुमचं शरीर कार्यशील राहतं आणि कंटाळा हा प्रकार नाही उदासीनता कुठच्या कुठे पळून जाते आणि मी हा सगळंच स्वानुभवावरनंच सांगते कारण मी गेली कित्येक वर्ष नियमित योगा करते आणी त्याच्यामध्ये वय हा कुठल्याही गोष्टीसाठी कार्यासाठी कोणतंही काम करण्यासाठी वय हा अडसर येत नाही की अरे एवढं वय झालं आता मी हे काम करणार का नाही तर लहानपणापासूनच योगाची सवय असल्यामुळे कदाचित तो उत्साह तुमचा आयुष्याच्या अगदी शेवटापर्यंत टिकून राहतो मनाने उत्साही तुम्ही राहता त्यामुळे नक्कीच तुमचं शरीर देखील तुम्हाला साथ देतं आणि कुठल्याही गोष्टी करून बघण्यामागची जी उत्सुकता आहे ती पण नक्कीच चांगली साध्य होते आणि योगाचा आपलं मुख्य आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण कुठल्याही गोष्टीसाठी आनंदाने तयार होतो त्याच्यात जर तक्रारी असतील तर मग आपण कुठे आपल्याला कशाात असा उत्साह वाटत नाही तर योगामुळे हा उत्साह आनंद अगदी चिरकाळ टिकून राहतो आणि नक्कीच मनाचं पण एक चांगलं निगा राखली जाते मन तुमचं शांत आणि विचारशील होतं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक विचार किंवा अतिरेकपणा हा कमी होतो आणि तुम्ही सगळे निर्णय त्या तुमच्या स्थिर मनाच्या दृष्टीने चांगले घेऊ शकता आरोग्य तर राहतंच चांगलं आणि खूप काही गोष्टींची जे आपण म्हणतो ना हाव असणे हे असणे हे जे असे मानसिक हे आहेत ते पण कमी होतात आणि स्थिर बुद्धी होते त्यामुळे मी नक्कीच म्हणेन की एकंदर सगळ्याच शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी हे योगाचं खूप मोठं योगदान आहे